बुलढाणा जिल्ह्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा काही ठिकाणी जातो त्यापैकी काही म्हणजे ज्ञानगंगा प्रोजेक्ट दुसरा म्हणजे लोनार लेक आणि तिसरा अजिंठा अलोरा अजंटा अलोराला जाण्याचा फायदा हा असतो की हे जगविख्यात अशा लेण्या आहेत जेथे आपल्याला पुरातन अशा वस्तू किंवा काही आपल्याला शिल्पकला वगैरे या गोष्टी दिसू शकतात आणि लोणार लेक असा आहे की जिथे उल्कापातामुळे हा झालेला आहे येथील आतील आतील पाणी जे आहे ते गोड आहे आणि बाहेर बाहेरील जे पाणी आहे ते खारे पाणी आहे त्याच्यामुळे हे एक त्याचे वैशिष्ट्य आहे